सकाळी उठून सर्वप्रथम ब्रश करायचं ब्रश केल्याच्यानंतर हातपाय फ्रेश फ्रेश होऊन जायचा हातपाय धुऊन त्यानंतर बाहेर निघायचं निघाल्याच्यानंतर खुली हवा घ्यायची त्यानंतर रनिंगला सुरुवात करायची सुरुवात केल्याच्यानंतर चांगल्या प्रकारे हळूहळू थोडं फिरत फिरत जायचं आणि थोडं थोडं स्पीड वाढवत हळूहळू रनिंग वाढवत जायची आणि रनिंग वाढवता वाढवता आपण रस्त्याने धावत असतानाही आपल्याला काही लोक दिस दिसत असतात ते फिरायला जात असतात सकाळी सकाळचा सकाळचा सकाळी व्यायाम चांगला होत असते सकाळचा शरीराला ते चांगलं आहे सकाळी फिरणं वगैरे आणि रनिंगला तर खूपच चांगलं आहे रनिंग सकाळचीच छान राहत असते सकाळी रनिंग केल्याच्यानंतर आपण कुठे आपली स्पीड वाढली वाढल्याच्यानंतर आपण कुठे ला पोलीसमध्ये वगैरे लागायचं चान्स राहत असते